वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण सरकारी जर आपण हॉस्पिटल बघितले तर तीन आहेत सर्वात मोठं आहे स्त्री रुग्णालय त्या ठिकाणी स्त्रियांना प्रसूती करण्यासाठी त्या ठिकाणी सुविधा आहेत त्यानंतर आहे ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी सुद्धा ग्रामीण लोकांना येण्याकरिता त्यांच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्याकरिता त्या ठिकाणी उ उ उपलब्ध सुविधा आहेत आणि नंतरचं तिसरं आहे जे गावातील वाशिम शहरातील लोकं आहेत त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत आणि मागच्या जे दोन वर्ष आधी कोविड येऊन गेला त्या काळामध्ये वाशिम जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या स्थानिक नागरिकांकरिता सुविधा पुरविलेल्या आहेत अंगणवाडीच्या मार्फत लसीकरण पोहचवणे आशा वर्करच्या मार्फत वेगवेगळ्या गोळ्या पोहचवणे गावामध्ये कोणतेही कोविडच्या कोविड येऊ नये त्याकरिता वेगवेगळे ज जाणीव जागृती पर मेसेज फैलवणे आणि वेगवेगळ्या जे काही सुविधा कोविड काळात लागल्या आहेत त्या वाशिम शहरातील जि वाशिम शहरातील आरोग्याच्या सेवेने केलेल्या आहेत